खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अनेक उपाययोजना करू शकतो म्हणजे जसं की शालेय स्तरावर क्रीडा शिक्षणाचे महत्त्व कसं वाढवता येईल ह्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो हे बघितलं पाहिजे म्हणजे शाळांमध्ये क क्रीडा हा विषयच म्हणजे अनिवार्य केलाच पाहिजे म्हणजे कंपल्सरी ठेवला पाहिजे मग त्यासाठी त्या प्रत्येक खेळासाठी शिक्षक निवडणे विद्यार्थ्यांना त्यासाठी एकदम प्रोत्साहन देणे हे अशा गोष्टी आपण करू शकतो परत जे साहित्य म्हणजे जे जो खेळ तिथं आपण आहे त्यासाठी साहित्य उपलब्ध करून देणे मग परत ग्रामीण भागात हे मोफत म्हणजे मोफतमध्ये स्पर्धा आयोजन करणे किंवा स साहित्य वाटप करणे तर स्थानिक स्पर्धा जशा आयोजन केलं तसेच महोत्सव क्रीडा महोत्सव म्हणून पण आयोजित करू शकतो मग ते आता आपण तालुका आहे ग्रा ग्रामीण किंवा जिल्हा म्हणजे या स्तरांवर स्पर्धा आयोजन केल्या तर म्हणजे विद्यार्थ्यांना एक पाठबळ मिळू शकतं तसेच प्रोत्साहन देण्यासाठी मग त्या त्यांना आपण शिष्यवृत्ती किंवा म्हणजे प्रोत्साहनपर अशी बक्षिस असतात ते दिले तर विद्यार्थ्यांना पण त्या प्रमाणात असं प्रोत्साहन मिळून पाठबळ मिळू शकतं